ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी सरकारने खूप काही केला आहे असं मला वाटत नाही कारण की अजून तर सरकारच्या जुन्या शाळाच मला दिसून येत आहे आणि शाळा तर डेव्हलप झालेल्या नाही आहेत ग्रामीण भागात तरी शाळा डेवलप नाही आहेत तसं आपण बघायला गेलं तर शहरी भागामध्ये सरकारने गव्हर्मेंटने शाळा दुरुस्त केल्या ग्रामीण भागामध्ये शाळा दुरुस्त केल्याच नाही व त्यात ऊस तोडीचे कामगारांचे मुलं आदिवासी क्षेत्रातील मुलं यांच्याही घरी त्यांची प्रगती नसल्याकारणाने ते मुलांना शाळेत पाठवू शकत नाही आहेत असं का बरं होत असेल कारण इथं शिक्षण पद्धतीमध्ये घोळ शाळा डेव्हलप केलेल्या नाही आहे त्यामुळे ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी सरकारने काही केलं आहे का तर हो काही ठिकाणी सरकारने शाळा दुरुस्त केल्या शिक्षण पद्धती सुधारवल्या शिक्षण व्यवस्था सुधारवल्या पण ग्रामीण भागाकडे जरा थोडंसं दुर्लक्ष झालेलं दिसून येत आहे त्यामुळे मोजक्याच मुलांना शाळेत पाठवले जातं आणि मोजक्याच विद्यार्थ्यांना पाठवलं जात नाही याची कारणं अशी आहेत की शाळा दुरुस्त एक तर केलेल्या नाहीत सरकारने गरजू विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप दिली नाही गरजू विद्यार्थ्यांना गणवेश क कपडे तसेच त्यांना स्कूल बॅग सायकल इत्यादी सेवा प्रदान केला नाही म्हणून काही विद्यार्थी घरी असू शकतात व याचबरोबर काही विद्यार्थ्यांची फी भरण्यासाठी ची तळमळ दिसून येत असल्याकारणाने सरकारने त्यांना फी भरण्यासाठी काही आवश्यक आर्थिक मदत केले नाही आहे असं दिसून येत आहे भरपूर असे त्यांचे कारणं आहेत पण एवढे कारणं याच्यावर प्रकाश टाकणारे आहेत